हो वृत्तमाध्यमांमध्ये ग्रामीण भागाविषयी जे काही प्रश्न प्रश्न आहेत ते बरेचसे जे आहेत ते सावकारी विषयीचे आहेत सावकारी जे प्रमाण आहे ते भरपूर वाढलेले असल्यामुळे परंतु कसं आहे की ज्या व्यवसायांमध्ये वाढत गेलेला म्हणजे माणसांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पुऱ्या न होत असल्यामुळे त्यांना सावकार सावकाराकडे धाव घ्यावं लागत आहे आणि या सावकारी व्याजाचा जो प्रमाण आहे हे खूप असल्यामुळे त्यांना त्यांची पुरी पिढी त्या कर्जामध्ये बुडून जात असते आ दा जात असताना सुद्धा ती कोणतेही प्रश्न कोणास सावकाराच्या बाबतीतही कोणत्याही जे हे आहेत तक्रारी आहेत ते योग्य पद्धतीने मांडू शकत नाहीत कारण की त्यांना त्यांची लाज वाटते की बा आपलं जर स स मा या माध्यमाजवळ जर आपल्यावर असलेलं कर्ज जर मांडताना जर याच्याविषयी जर समजा जगभर झालं तर आपली नामुष्की होईल आणि आपली बदनामी होईल कोणी आपल्याकडे डबल वळून वळून पैसा देणार नाही त्या कारणामुळे ते त्या विषयाला हात घालत नाहीत आणि हा विषय खूप मोठा गंभीर आहे भारतामध्ये